मी उठल्यापासून योगापासून सुरवात करत असतो त्याच्यामध्ये कपाल भारती भर्त्सिका प्राणायाम करत असतो त्याच्यामुळे शरीराची लवचिकता आणि साथीकरण असते आणि प्रसन्नता वाटत असते त्याच्यानंतर मग धावण्यामध्ये रुची घेत असतो मग धावण्यासाठी शूज उज वगैरे सर्व घाऊ घालून कॅप कोट वगैरे घालून सर्व तयारी क तयारी करत असतो त्याच्यानंतर रस्त्याने रस्त्याच्या साईडला धावण्यासाठी तयार होत असतो आणि धावण्यानंतर कमीत कमी पाच ते दहा मिनटं धावल्यानंतर कुठेतरी थकल्यासारखं वाटते आणि त्याच्यानंतर मग पाणी पि पिलं की थोडंसं छान सुद्धा वाटते आणि मग तिकडून आल्यानंतर थोडं मन प्रसन्न होते आणि शरीरातली एनर्जी कुठेतरी स्टोअर झाल्यासारखी असं वाटते